बाईक चालवताना म्हणजे आपली सुरक्षा म्हणजे आपली सुरक्षा प्लस समोरच्याची पण सुरक्षा ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ते सगळं टाळण्यासाठी आणि आपला प्रवास पण एकदम चांगलं होण्यासाठी खूप सुरक्षा घ्यायला घेतली पाहिजे जसं की हेल्मेट वापरणे आपला आता लाँग रूटला जर चाल असेल तर हँड ग्लोवज बूट जॅकेट रायडिंग पॅड या गोष्टीच्या गोष्टी वापरल्या पाहिजेत रात्रीच्या वेळी म्हणजे चांगल्या चांगल्या लाईट्सचा उपयोग झाला पाहिजे परत वाहतुकीचे नियम पाळ पाळले गेले पाहिजेत आपल्याकडून झेबरा क्रॉसिंग किंवा ओवरटेक करताना लेन चेंज करताना इंडिकेटर दिले पाहिजेत वेगाने आपला तसं स्पीड पण आपलं आपण कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजेत जिथं जिथं थोडंफार मोकळं असेल तिथं ठीक आहे थोडाफार वेग वेग पण वेगावर नियंत्रण असलं पाहिजे आपल्या आणि बाईकच्या आपल्या देखभाल करणं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे जर सगळं ब्रेक टायर लाईट हॉर्न हे सगळं गोष्टी नीट असतील तर काही अडचण येत नाही आपल्याला आणि महत्त्वाचा मोबाईलचा वापर टाळला पाहिजे आणि कागदपत्रे म्हणजे ड्रायविंग लायसन्स आणि इन्शुरन्स आणि पी यू सी हे गोष्टी जरी असतील सोबत तरी चालून जाऊ शकतं